दैनंदिन जीवनामध्ये महिलांला खूप साऱ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं जसं बघा हर्यासमेंट आहे सेक्शूअल ॲबूस आहे डाऊरि लीटेड प्रॉब्लेम आहे ओके लिंगभेद आहे या सारख्या खूप साऱ्या समस्यांना महिलांना तोंड द्यावं लागतं त्यांना या प्रॉब्लेम्सना सामोरं जावं लागतं आता बघा जवळपास इतन चाळीस पन्नास वरा वर्षाअगोदर महिलांसाठी तो एक चौकट होता की त्यांना फक्त चूल आणि मूल फक्त एवढंच सांभाळता येते असं समज होती पण ती जे बॉर्डर आहे महिलांनी काय केले आहे की ती जी बॉर्डर आहे ती क्रॉस केली आहे आणि आज बघा महिला पुरुषांच्या सोबत काम करतात आणि त्यांच्यापेक्षाही वरचढ होऊन काम करतात ओके तर भारतामध्ये महिलांना समान संधी मिळते का तर भारतामध्ये महिलांना समान संधी मिळत आहे आणि त्या संधीचा महिला उत्तमरीत्या उपयोग करून आपले जीवन उच्च स्तरावर नेत आहे पण एक प्रॉब्लम अशी आहे की त्यांच्या सुरक्षिततेबाबत आता पण त्या प्रॉब्लेमना एक प्रश्नचिन्ह आहे तर त्यासाठी काय करायला पाहिजे की जे जे कायदा आहे त्यामध्ये कायदा तर आहेच पण त्याची जे इम्प्लमेंटेशन आहे ते खरोखर इम्प्लमेटेशन तिथे झाली पाहिजे आणि त्यासाठी जर कठोर कायदा बनवता येत असेल तर तो कठोर कायदा पण इथे बनवायला पाहिजे महत्त्वाचं काय आहे की इम्प्लीमेंटेशन चांगल्या प्रकारे झालं पाहिजे